मी सांगलीमधून प्रनिल्स व्हेजिटेबल डीलर्स या कंपनीतून बोलतो सर आपल्या इकडं म्हणजे कोणकोणत्या भाजीचे स्टॉक किंवा वेजिटेबलचे स्टॉक्स अवेलेबल आहेत की तुम्ही मला फ्रेश प्रोव्हाइड करू शकता की वीकली प्रोव्हाइड करू शकता सर हे मला म्हणजे असं रँडमली म्हणजे आमच्या इथं फार्मर कनेक्टेड आहेत ना मग त्यांनी सांगितले की तुम्ही असं जास्त क्वांटिटीमध्ये फार्मर प्रोड्यूस करता त्यां त्यांनी सांगितलं की असं असं आहे त्यांनी की ना प्रोव्हाइड करतात त्यामुळं मग त्यानी असं माऊत मार्केटिंग झाली ना सर म्हणजे आपण आपण जे तुमचं पॉलीआऊस आहे की नाही तुम्ही वीकली मला कोणकोणत्या वेजिटेबल्स प्रोव्हाइड करू शकता की मला फ्रेशली अवेलेबल करू शकता सांगू शकता का ओके हां मग सर तुम्ही काय म्हणताय आपलं वर्षभर असतं का तुमचं हे पीक का फक्त ह्या दिवसासाठी हे पीक असतं ह्या दिवसासाठी हे पीक असतं का सगळेच पीक उगवता सर तुम्ही मोठे फार्मर आहेत आम्हाला समजलं

ओके सर म्हणजे आता तुमचं सांगलीमधून किती लांब आहे म्हणजे असं हे

मग सर तुम्ही आम्हाला आणून देऊ शकता का आम्ही स्वतः येऊन तिथून हार्वेस्ट करून किंवा हे करून घेऊन जायचं वेट करून म्हणजे चार्जेस आहेत का सर तुमच्या असं म्हणजे डिलिव्हरीचे ओक्के ओके ओके सर म्हणजे आपल्या इथं म्हणजे असं स्पीनॅच असल्या भाज्या अव्हेलेबल आहेत का म्हणजे फ्रेशली अवेलेबल करून देऊ शकता का ओके कोरिंॲडर किंवा असलं भाजी म्हणजे ही अवेलेबल असतात तुमच्याकडं ओके सर मग सर म्हणजे आम्ही एक म्हणजे जेनवीन व्हेजिटेबल डीलर आहे आणि आम्हाला सप्लाय कमी पडाल्या त्यामुळे आम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट केला होता सर मग तुमचं काय विचार आहे ओके सर ओके सर म्हणजे ॲडव्हान्स तुम्हाला द्याय लागेल पहिला म्हणजे ओके सर म्हणजे तुम्ही हे सगळं म्हणजे ॲडजेस्टमेंट करणार की प्रायजचं बीजचं म्हणजे तुम मार्केटनुसार तुम्ही शक भाजीपाला देणार आम्हाला

ओके ठँक्यू सर ह्या नंबरला मी तुम्हाला म्हणजे सांगतो कोणकोणते ही अवेलेब म्हणजे पाहिजेत